हां हां यस मॅडम करायचं होतं मी केलेला कॉल तुम्हाला बारावीला माझं ना आर सी बी नांदेडमध्ये क्लासेस होते आणि मी ना तिथले रेग्युलर क्लासेस केले होते हा प्रॉपर नांदेडचीच आहे तर एक तर हे गव्हर्मेंट कॉलेज आहे आणि मी प्रॉपर नांदेडचीच आहे आणि दुसरं म्हणजे तर शिक्षण ते चांगलं भेटते म्हणून इथं ॲडमिशन घ्यायचं आहे मला साडेसहाशे प्लस होते बारावीला मला सगळं म्हणजे पर्सेंटेज तर सेवंटी प्लस होती आणि बायोमध्ये मला पासष्ट मार्क होते तीनशे डॉक्टर मॅडम ते तर माझं लहानपणापासून स्वप्न आहे आणि डॉक्टर झालं तर काय होतं आपण म्हणजे गोरगरिबांची सेवा करायचं हे एक लहानपणापासून स्वप्न आहे माझं आणि अशा दुसऱ्या कोर्समध्ये म्हणजे जर इंजिनियर झालो आपण तर ते गोरगरिबांची सेवा ते नाही करता येणार पण डॉक्टर झालं तर आपल्याला त्यांची सेवा करता येणार पुन्हा जर एखादं असे असतात की त्यांना उपचाराची गरज असते पण पैसे नसतात आपण अशाची मदत करू शकतो आणि माझं स्वप्न पण आहे डॉक्टर बनणं म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे काय म्हणाले मॅडम हां सांगितलं ना मॅडम मी प्रॉपर नांदेडची आहे त्यामुळे आणि हे गव्हर्मेंट कॉलेज आहे ना आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं कॉलेज आहे त्याच्यामुळे मी हे कॉलेज निवडलं खूप जण ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी करतात आणि माझा नंबर लागला त्याच्यामुळं मी हा कॉलेज निवडला हो ठीक आहे मॅडम मी येऊन जाईन दोन दिवसात तर सांगू मॅडम फीस किती आहे कॉलेजची ओके मॅडम हां मी कॉल आपल्या कॉलेजच्या साईटवर जाते आणि चक करते सगळी इन्फॉर्मेशन आणि मॅडम मी ये येईन दोन चार दिवसामध्ये ॲडमिशन सगळी प्रोसेस ते करायला डाक्युमेंट ते घेईन सगळे

हो ठीक आहे मॅडम थँक्यू मॅडम